हॅलो काय म्हणतेस अगं प्रवास मस्त झाला वंदेभारतने आलो आम्ही मुंबईहून हो हो फारच छान आहे नवीन असल्यामुळे अतिशय स्वच्छही आहे अगदी वेळेवर म्हणजे मुंबई लोकल जशी वेळेवर येते तशी त्या सेकंदाला आली जिथे डबा येणार होता तिथेच थांबली आणि प्रवास तर फारच छान झाला फारच छान झाला पण म्हणजे खूप खूप वर्षांनंतर रेल्वेने प्रवास केल्यावर असं जाणवलं की रेल्वे स्टेशनमध्येही खूप फरक पडला आहे हो खरंच जाणवतो स्वच्छताही खूप वाढली आहे हो हो म्हणजे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर तर ज्या वेटिंग रूम्स वगैरे आहेत त्या पण इतक्या छान झाल्या आहेत आता आणि ते रेल्वेमध्ये आता हे येतं ना जेवण बिवण आपण ऑर्डर केलं की येतं हां आता आम्हाला ऑर्डर करायची तर काही वेळ आली नाही मागे आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो तेव्हा मात्र आम्ही असं जे रे जेवण ऑर्डर केलं होतं आणि ते झांसी स्टेशनवर असा पिझ्झा वगैरे आला बोगीच्या बाहेर तर तो म्हणजे असं वाटलं की लहानपणी आपण कसा करायचो प्रवास आणि म्हणजे ते होलडॉल आणि ते डबे घेऊन जायचे पाण्यापासून सगळं हो ना आणि मग तेव्हा तर ती स्टेशनं पण किती भयंकर वाईट असायची किंवा तो सगळा तो अमोनीयाचा वास आणि तो सगळा आठवला आणि आता इतकंच म्हणजे सगळंच पालटलं आहे हां म्हणजे स्वच्छताही पालटली आहे आणि सोयी पण खूप पालटल्या आहे हो म्हणजे अरे वा हां हां हो एक असा डबा जोडतात ना आणि मग त्या व्हिस्टरडोमच्या शेजारीच असं हे पण असतं का डायनिंग कार वगैरे पण असते का नसते अच्छा अच्छा अच्छा

हो खरंच निदान मुंबई पुणे तरी करायला पाहिजे पावसाळ्यात हो ना हो आता काय आपल्याला जाऊन कुठेतरी रांगेत उभं राहून तिकीटं कढावी लागत नाहीत सगळं ऑनलाईन झालं आहे त्यामुळे अचानक ठरवून तात्काळमधे तिकीट काढून पण जाता येईल खरंच जाऊया नक्की नक्की अच्छा हां बाय